खेळ हे लोकांना तणाव दूर सारणार आहे कारण आता मोबाईलचं जगं आहे मोबाईलचं युग आहे लहान मुलांपासून मोठा माणसांपर्यंत सगळे जणं मोबाइलमध्ये अडकलेले असतात मान खाली घालून आपल्या मोबाइलमध्ये राहिलेले असतात पण जे शारीरिक खेळ आहेत म्हणजे क्रिकेट असो कबड्डी असो अनेक जे मैदानी खेळ आहेत याच्यामुळे तुमी जेवढा वेळ तो खेळ खेळाल तेवढा वेळ तुम्ही मोबाइलपासून लांब राहता दुसरं म्हणजे तुम्हाला मित्रमंडळी तिथे एकत्र भेटतात त्यामुळं तुमचा दिवसभराचा जो शीण आहे जो त्रास आहे तुम्ही एका खोलीमध्ये किंवा ऑफिसमध्ये बसून जो घालवलेला वेळ आहे तो पूर्णपणे नैसर्गिक हवेवरती आणि तुम्ही एकत्र येणाऱ्या मित्रांमध्ये विसरून जाता सगळा आनंद आणि एकत्र साजरा करता दुसरं म्हणजे यातून होणारा व्यायाम म्हणजे आजकाल डायपेडीस आणि अनेक असे आजार आहेत जे म मनुष्याला मानवी जीवनाला भेडसावत आहेत जे अशा या शारीरिक खेळांमुळं म्हणजे धावण्यामुळे म्हणा क्रिकेटमध्ये धावण्यामुळे कबडीमुळे हे दूर होतात आणि आनंद मिळतो मन अगदी म उत्साही आणि प्रफुल्लित राहातं त्यामुळं खेळ हे तणाव आणि आनंद देणा तणाव दूर करणारा आणि आनंद देणारा आहे असं मला वाटतं